अजून या गोष्टींचा मला कोणताही ज्ञान नाही आहे म्हणजे मी अजूनपर्यंत जर असं कोणता ऐकलं नाही आहे जे गवरमेंट सर्विसला असतात त्यांनाच पेन्शन अशा गोष्टींची हे असते जे प्रायवेट किंवा जे बेरोज जे बेरोजगार किंवा रोजगार कमावत आहेत जे मजुरी करत आहेत त्यांना कोणताही फंडिंग किंवा काही नसतात ज्यांचं उत्पन्न म्हणजेच ज्यांचं उत्पन्न कमी असतं या अशा लोकांना जास्त कर्न जास्त करून हे दिले जाते प्रायोरिटीज दिले जातात त्यामुळे माझ्या मते तर मी अजूनपर्यंत बघितलं नाही त्यामुळे माझ्या मते तर सरकारने अजून कोणत्याही अशा गोष्टींची सबसिडी किंवा काही केलं नाही आहे किंवा फंडिंग लोन्स अशा गोष्टींचं काही हे केलं नाही आहे आणि तसंच आपल्याला म्हणजे जे एक राशन असतं त्यावरनं कडधान्य वेगळे किंवा धान्य मिळतं पण अशा गोष्टी अशा गोष्टी ह्या काही काही कमी स्वरूपात असतात त्यामुळे त्याईंचा त्यांन त्यांन त्यांच्या त्यांचा कुठलाही लोन्स फंडिंग किंवा सबसिडी ह्या गोष्टी नसतात सबसिडी त्यामुळे ह्या गोष्टींचं मला काही एवढं ज्ञान नाही